गणपती ही सगळ्यात मोठी मला वाटतं महाराष्ट्रातली श्रद्धा आहे गणपती उत्सव ज्या दणक्यात दहा दिवस महाराष्ट्रात साजरा होतो मला नाही वाटत इतर कुठल्याच राज्यात तेवढं महत्त्व आहे गणपतीला तेवढी श्रद्धा आहे त्यातल्या त्यात पुण्यात हे दहा दिवस अक्षरशः गजबजून गेलेले असतात सगळ्यात पहिल्यांदी पुण्यात सुरू झालेला हा सार्वजनिक गणेशोत्सव जो आपल्या लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता तेव्हाची कारणं वेगळी होती लोकांना एकत्र आणणे वगैरे वगैरे पण आतासुद्धा ती आपली एक अतूट श्रद्धाच झालेली आहे आणि त्या श्रद्धेच्या जोरावरच मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात सध्या चालू आहेत गणेशोत्सवामध्ये जसं फक्त मिरावणूक ढोलताशा ह्या गोष्टी नाही आहेत त्याचबरोबर अथर्वशीर्ष त्याचं पा पठण आहे सामूहिक पठण आहे आवर्तनं आहेत अशा बरेच धार्मिक गोष्टीही त्याच्यामध्ये आहेत गणपती विसर्जन ही एक सोहळाच म्हणूयात आपण अख्खं अख्खा दिवस गणपतीची मिरावणूक करून दहा दिवस आलेल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला परत पाठवताना अक्षरशः लोकं भावुक झालेली मी पाहिलेली आहेत मला नाही वाटत की याहून कुठली मोठी श्रद्धा महाराष्ट्रासाठी तरी आहे